रव्याचा शिरा गाजराचा शिरा मूगडाळीचा हलवा बदाम हलवा खजूरवडी केसरभात

फ्रूट कस्टर्ड श्रीखंड नारळाची बर्फी खवापोळी करंजी अनारसे दुधी हलवा तांदळाची खीर शेवयांची खीर काजूकतली संत्र बर्फी बासुंदी सातारी पेढे कंदी पेढे मोदक पुरणपोळी पातोळी गुलगुले खजुरवडी